आमच्या परिसरातील मुली हा कबड्डी खो खो बहुतांश खेळतात कारण कबड्डीमध्ये शाळेमध्ये शिक्षण घेत असताना त्यांना अनेक प्रकारच्या टीम तयार करून त्यामध्ये तालुकास्तरीय जिल्हास्तरीय खेळ खेळले आहेत त्यामध्ये त्यांनी सहभाग घेऊन ग्रामीण भागामध्ये कबड्डी खेळ हा जास्त प्रमाणत चालतो व्यवसायिक खेळामध्ये त्यांनी काय अजून सहभग घेतला नसून फक्त त्यांनी कबड्डीमध्ये तालुकास्तरीय विभागस्तरीय जाऊन आपले प्रतिनिधित्व केलेले आहे यामध्ये खो खो देखील सामील आहे खो खोमध्ये त्यांनी शाळेमध्ये शिक्षण घेऊन क्रीडा शिक्षकानी त्यांना खो खो चांगल्या प्रकारे शिकवला आहे व त्यांनी तो केंद्रस्तरीय रा नंतर राज्यस्तरीय जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु त्या त्यातपर्यंत न पोचता तालुका जिल्हा विभागापर्यंत पोचल्या आहेत